आणि मी केलेली सर्वात मोठी कामगिरी माझ क माझा शिक्षणाचं आहे आणि मी घरचं पण कामाबद्दल आहे आणि मी स्वतः केलेले माझे जॉब मेन्टेनन्सचा डिप्लोमा कंप्लीट केला आहे ही सगळ्यात मोठी माझी कामगिरी आहे असं मला वाटते आणि हाच याच्यावर मला जास्त अभिमान वाटतो